आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसे राहतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांच्या वेगवेगळ्या अशा भाषा आहेत आपल्या भारतामध्ये गुजराती पंजाबी बंगाली महाराष्ट्रीयन दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात पंजाबमध्ये पंजाबी बंगालमध्ये बंगाली गुजरातमध्ये गुजराती महाराष्ट्रमध्ये मराठी केरळमध्ये कन्नड तर दिल्लीमध्ये हिंदी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा त्या त्या स्टेटमध्ये बोलल्या जातात ह्या काही मुख्य भाषा झाल्या इतरही भाषा आहेत जसं की ह्या चिपळूणकडे जाताना एक खेडेगाव लागतं त्या खेडेगावामध्ये आदिवासी लोक राहतात तिथे त्यांची भाषा आहे ती वेगळी आहे पण ते आता स सगळेजण एका भाषेकडे वळत चालले आहेत ती भाषामध्ये म्हणजे इंग्लिश ती आपल्या देशाची भाषा नसली तरी सगळी ती भाषा शिकण्यामध्ये इतके गुंग आहेत की ते स्वतःची लँग्वेजदेखील विसरतात आपल्या बोलल्या जाणाऱ्या आपल्या भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या स्टेटमध्ये बोलल्या जातात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांना समजणारी आणि जास्त बोलणारी भाषा म्हणजे हिंदी इंग्लिशनंतर दुसऱ्या नंबरवर येते ती म्हणजे हिंदी भाषा ती आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त चालते व सगळीकडे बोलली जाते